हॅलो ओलामध्ये फोन लागला आहे का मी सुप्रिया ठाकूर बोलते मी दोन तासापूर्वी बिप्लॅश हॉटेलच्या इथे कॅब बुक केली होती सो अजून त्यांचा काहीच पत्ता नाही आहे इथे मला वाटलं ड्राय मला ड्रायवरसोबत कनेक्ट करू शकता का तुम्ही हॅलो दादा हां तुम्हाला किती वेळ लागेल मी किती वेळ एक दोन तास झाले इथे उभी आहे बिप्लॅश हॉटेलच्या इथे तुम्हाला जर पॉसिबल नव्हतं होत तर मला आधीच कळवायचं ना सो मला मी दुसरी कॅब बुक केली असती ठीक आहे तुम्ही प्लीज लवकरात लवकर या मला खूप अर्जंट मिटिंग आहे तिकडे जायचं आहे मी मगाचपासून तुमची वाट बघती आहे सो प्लीज लवकर या